हॅलो राज कदम बोलत आहे का हां मी अथर्व शिंदे मोरे कॉलनी सातारामधून बोलतो आहे ते मला अर्जंट जरा पुण्याला जायचं होतं त्यासाठी कारची बुकिंग करायची होती अवेलेबल आहेत का हो छोटी गाडी पाहिजे होती सातारा ते पुणे जायचं आहे एक साधारण तीन ते चार जण आहेत त्यांच्यासाठी पाहिजे होती मिळेन हां चालतं आहे ना कुठली सँट्रो का हां चालेल चालेल हां रविवारी सकाळी दहा वाजता निघायचं होतं त्यांना हां घरचा पत्ता मोरे कॉलनी साताराच आहे तिथूनच पिकप करायचं होतं आणि त्यांना पुण्यात कसबा पेठेमध्ये ड्रॉप करायचं होतं मग ते जमेन का तुम्हाला नाही तुम्ही दुसऱ्या कुठल्या माणसाला पाठवू शकता का हां तसं काही प्रॉब्लेम नाही आम्हाला फक्त अर्जंट आहे जरा रविवारी जरा जायचं आहे दहा वाजेपर्यंत म्हणून मी तुम्हाला फोन केला हां चालेल तुम्ही तुमच्या ओळखीचं कुणी कुणाला पण पाठवा गा कार ड्रायवर म्हणून फक्त आम्हाला तिथं पिक पिक करा मोरे कॉलनीमधून आणि तिथं पुण्यामध्ये सोडा रविवारी हां हां लगेच बुकिंग करतो अर्जंट मी तुमची बुकिंग अमाऊंट किती आहे ॲडवान्स वगैरे जरा सांगता का हो चालेल तुम्हाला ह्याच नम्बरवर मी जीपे करतो ॲडवान्स हां राहिलेली अमाऊंट त्या दिवशी भेटेल तुम्हाला हां चालेल चालेल त्यादिवशी करतो तुम्हाला परत फोन फक्त आठवणीनी या विसरू नका हां चालतं आहे